इंडियन आयडलसारखे म्युझिक रियालिटी शो खूप बघणं होत नाही पण जे काही मी बघितलं आहे त्यामध्ये अभिजीत सावंत हा जो कलाकार आहे तो इंडियन आयडलच्याच मंचावरून पुढे आलेला त्यांचं गाणं मला नेहमीच आवडतं आणि त्यांच्या गाण्यातून बरंच काही शिकायला मिळतं आणि एक गोष्ट मला असं वाटते की मी जे शिकली की आपण दुसऱ्याचं अनुकरण करण्यापेक्षा जो आपला आवाज आहे त्यानुसारच आपण गाण्याचा प्रयत्न करावा असं मी तिथून शिकली